सालासर मंदिरामध्ये जायचं होतं संडेला जाऊ ना मग

नाहीच ॲक्चुअली संध्याकाळी चांगलं वाटेल ना म्हणजे ऊन वगैरे पण राहत नाही संध्याकाळी जाऊ पाच सहा वाजता लाईट वगैरे म्हणजे अजून मजा येते तिथे मग संध्याकाळी पण आरती भेटते ना काही प्रॉब्लेम नाही आहे संध्याकाळी पण भेटते दोन टाईम आरती असते सकाळ संध्याकाळी आरती असते इथे हा तिकीट वगैरे काय तिकीट आहे त्यांचं अच्छा ठीक आहे ना बघून घेऊ ना मग आपण तर तिथे जेवण वगैरेची व्यवस्था आहे का अच्छा अच्छा पाणीपुरी वगैरे पण नाश्ता वगैरे पण केला तरी चालेल चालेल ना मग नाश्ता वगैरे अजून कोल्ड्रिंक्स वगैरे आहे ना तिथे अजून किती वर्षाने सन सन संडे ला मग नक्की जाऊ मग पाच वाजता हा पाच सहा वाजता पाणीपुरी प्रा नाश्ता वगैरे करून पाणीपुरी खाऊन चाललो समदा घुमून नऊ वाजेपर्यंत ठीक आहे ना तिथे जाऊ पण कसं आहे म्हणजे तिथे गेल्यावर थोडा घुमायला पण वेळ पण भेटला पाहिजे ना आपल्याला चालेल ना दहाच्या आधी आपण निघून जाऊ तिथून तिथे खायला काय काय आहे तिथे ओके जे कोल्डड्रिंक कोल्डड्रिंक्स वगैरे समजा नुडल्स वगैरे अच्छा नुडल्स चायनीज वगैरे आहे का तटून जाईल ना ठीक आहे ना चालेल मग पैदल पण जाऊ शकतो आपण आणि पैदल पण येऊ शकतो अच्छा गाडी करून जायचं ठीक आहे ना चालेल ना बघून घेऊ आपण मग ओके चालेल